अलीकडच्या काळामध्ये शेअर मार्केट गाण्यांचा बिझनेस हे उद्योग सगळ्यात जास्त प्रमाणात विकसित झाले आहे आणि यामध्ये इंटरनेट बँकिंगमध्ये असतील क्रेडीट कार्ड असतील कोणते कार्ड असतील ऑनलाईन पेमेंट असतील हे पेमेंट सर्वात जास्त वाढीस आले आहे आणि यामुळे या पेमेंट्समुळे भारत देशाला भारत देशाच्या अर्थव्यवस्थेला सगळ्यात जास्त फायदा झाला आहे भारत देशाची अर्थव्यवस्था ही यामुळे विकसित झाले आहे मुख्य उद्योगांपैकी म्हन काही गाड्यांचा बिझनेस असेल कोणता खाण्याचा बिझनेस असेल मोठे मोठे कंपनीज असेल ते कंपनी याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात चालत आहे या कंपन्यांंमुळे भारत विकसन विकसनशील देश झाला आहे यामध्ये इंडियन आर्मीमध्ये जे ट्रकात येत असतील काही हत्यारे देत असतील त्या हत्यारांचा उद्योग पण खूप प्रमाणात वाढला आहे आणि त्याचप्रमाणे भारतामध्ये जे नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जे पेमेंट होतात ते पेमेंटचे पण प्रमाण वाढले आहे हे हे सर्व जे आहे ते भारत देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पोषक असे क्षेत्र आहेत हे डिजिटल पेमेंटमुळे काही प्रमाणात तोटा पण होतो काही प्रमाणात फायदा पण होतो तोटा म्हणजे म्हणायला गेलं की तोटा असा होतो की कधीकधी चुकीच्या लोकांला आपण पेमेंट पाठवून देतो काही लोक ते परत करत नाही त्याचं पण काही प्रमाणात सोल्युशन भेटून जातं आपल्याकडे हेल्पलाईन नंबरवर कॉल केल्यावर पण काही प्रमाणामध्ये बऱ्याच पर बऱ्याच प्रमाणामध्ये फायदाही होतो याचा आपणही ज्या कोणत्या दृष्टीने हे सगळं घेतो हे आपल्यावर अवलंबून आहे आपण जेवढं चांगल्या दृष्टीने या सर्वांचा विचार करणार तेवढं चांगल्या दृष्टीने हे सर्व घडणार आहे आणि या सगळ्यांचा विचार आपण केलाच पाहिजे जे भारत देशासाठी जे चांगलं आहे त्या पद्धतीनेच आपण विचार केला पाईन त्या पद्धतीनेच आपण वागलं पायन आणि जे भारत जे विकसित होत आहे ते विकसन विकासाशी संलग्न आपण झालं पाहिजे त्याचप्रमाणे आपण जे इंटरनेट आहे इंटरनेटचा पण चांगला वापर केला पाईन डिजिटल पेमेंट पण चांगल्या पद्धतीने वापरले पाईन त्यामुळं आपल्याला आपलं भारत देशाचा विकासात फायदा होतो नक्कीच म्हणजे नक्कीच होतो